आमच्या वाशिम जिल्ल्यामध्ये वृद्ध बायांची खूप गैरसोय होते त्यांना कोणतीही सुविधा वेळानं मिळते वेळानं मिळाल्यानंतर त्यांच्याइकून ते करणंही होत नाही तर यामुळे त्यांची खूप गैरसोय केल्या जाते त्यांचे खूप येले होतात त्याला व्यवस्थित खायला मिळत नाही घरचे व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाहीत अशी व्यवस्था होते